मी एक क्रीम घेतली होती मला आधी सुरुवातीला सांगत होते का ही क्रीम खूपच छान आहे आणि मी ही क्रीम त्यांनी मला दिली आणि मी वापरून पाइली तर याच्यामुळे माझा चेहरा खूपच खराब झाला त्यामुळे मला कुठे जाण्यायेण्याचीबी थोडीशी हे वाटत आहे आणि मला या क्रीम लावल्यामुळं मला दवाखानासुद्धा करावा लागला आणि क्रीमचे साईड इफेक्ट खूप असल्यामुळं हा हा क्रीम मी आता पुन्हा कोणाला मी स्वतः तर वापरणारच नाही आहे आणि दुसऱ्याला पण सांगणार की हा क्रीम वापरू नका याची सायड इफेक्ट खूप सारे आहे आणि जे कोणी वापरंल याला मनजे पैशाचा खर्च तर आहेच आहे पण आपलं जे चेहऱ्याची स्कीन हाये तीत् सुद्धा खराब होते आणि साईड इफेक्टमुळे चेहरासुद्धा खराब हू राहिला तर याच्यानंतर हा क्रीम पोम् मी सुद्धा नाही वापरणार आणि दुसऱ्याला पण सुद्धा वापरू देणार नाही